मी काही दिवसापहिले दुकानातून एक साडी विकत घेतली होती तर दुकानात तर ती साडी खूप छान दिसत होती आणि मला आवडली पण होती मग मी घरी ती साडी आणली एकदा घालायला तिला बघितलं तर तिचा रंग दुकानात जसा होता तसा अजिबात दिसतं नव्हता आणि तिचं वर्क पण बिलकुल चांगलं नव्हतं तिच्यावर जे डिझाइन केली होती ती अगदी उकललेली होती आणि तिचा कापडही अजिबात वेगळाच वाटत होता मग मी म्हटलं दुकानवाल्याकडे गेली आणि दुकानवाल्याला म्हटलं मी जी ती साडी पाहिली ते त्यात तुमी खूप छान दिसत होती पण मी ही साडी बघा कसे हिचा रंगही किती गंदा दिसते आहे हिचा वर्क पण कसा उकललेला आहे हिचं डिझाइन उकललेली आहे हिचा कापडही व्यवस्थित नाही वाटतं आहे तर दुकानवाला म्हणाला नाही म्हणे तुम्ही हिचं साडी बघितली आणि ही तीच मी पॅक करून दिली पण मी म्हंटलं हो ठिक आहे मी तेच साडी घेतली पण तेव्हा ती डॅमेजही नव्हती तिचा रंग असा नव्हता दिसत मला ही साडी नको आहे आता तुम्ही ही वापस करा आणि एकदाचे एक तर माझे पैसे परत करा किंवा मला ती साडी बदलवून द्या तर दुकानवाला मला बोलला नाही अजिबात असं होऊ शकणार नाही ना ती साडी बदलवू बदलवून मिळेल तुम्हाला ना चेंज करून मिळेल मी खूपदा म्हटलं बाई त्या दुकानवाल्यानी माझं ऐकलं नाही आणि मला मूर्ख बनवलं